आमच्या परिवारात आम्ही सर्व सदस्यांनी कामे विभागून घेतली आहेत आमच्या परिवारामध्ये आम्ही चार सदस्य आहोत तर आम्ही चौघांनी मिळून घरातील सकाळची कामे विभागून किंवा वाटून घेतलेली आहे सकाळी उठून तर सकाळी उठून आपलं सकाळचं काय आवरून मग घरातील कचरा काढणे आंघोळीसाठी गरम पाणी करणे आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करणे देवासाठी फुलं आणणे घरातील स्वयंपाक करणे सकाळचा नाश्ता आणि डब्यासाठी परत वेगळं भाजी चपाती काय असेल जेवण करणे ते आम्ही सगळ्यांनी विभागून घेतलं आहे नी का घेतलं आहे तर आम्हाला सकाळी एकट्या स्त्रीला घरातील एवढी सगळी कामे करणं शक्य होत नाही सकाळी सकाळी ती उठल्यावर तिला स्वतःसाठी व्यायामासाठी किंवा चालण्यासाठी वेळ देता येत नाही तिला सगळं सकाळी उठून सगळीच कामं करावी लागतात म्हणून तिने स्वतःसाठी स्वतःसाठी पंधरा वीस मिन टं मिनिटे तरी वेळ स्वतःसाठी दिला द्यायला पाहिजे आणि नंतर घरातील तिने सकाळी सगळ्यांचं स्वतःची आंघोळ वगैरे आवरून घरातील सगळ्यांसाठी नाश्ता डब्याचं जेवण हे ती तिला करता येईल म्हणून आम्ही घरातील कामे सगळ्यांनी वाटून घेतलेली आहेत स्त्री जरी घरात असली किंवा कामावर जात असली तरी तिला सकाळची कामे एकटीला करणं शक्य होत नाही कारण सकाळीच खूप काम असते दिवसभरांचं जेवणाचं सकाळीच ती करते मुलांचे डबे सकाळीच जातात त्यांचं आवरायचं सकाळीच असतं घरातील कचरा सगळी ही कामे करायची असतात त्यामुळे तिची खूप धावपळ होणार आहे कामावर जाणाऱ्या स्त्रीचं तर सकाळी घरी आवरून जायचं दिवसभर कामावर काम करायचं संध्याकाळी घरात आल्यावर जेवण तर तिलाच करायचं एकटीला एवढं करून तिचं आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने ते बरोबर नाही म्हणून घरातील कामे स्त्री आणि पुरुष दोघांनी जर मिळून केली तर स्त्रीला थोडा आराम मिळेल आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीने तिला तिच्या आरोग्याच्या दृष्टीने तिला ते चांगलंच होईल म्हणून जर घरातील कामे स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही केली पाहिजेत असं मला वाटतं स्त्री स्त्रीनेच का नेहमी एकटीने सगळं काम करायचं पुरुषांनी का नाही करायचं पुरुषांनी पण तिला मदत करावी असं मला वाटतं दोघांनी मिळून किंवा घरातील इतर सदस्य आपले असतील सासू सासरे घरातील आणखी कोणी असेल त्यांनी त्या घरातील स्रीला मदत करावी आणि सगळ्यांनी कामे वाटून घ्यावीत असं मला वाटतं